मला चित्रकला पाहायला गेलं तर खूप लहानपणापासून आवडते म्हणजे जेव्हापासून मी शाळेत जायला लागली पेन पुस्तक असं समोर आलं की मी काही ना काही काढतच बसायचे लहानपणापासून जे झाडं फुलं डोंगर सूर्य तारे काही ना काही मी काढतच बसायचे म्हणून मला खूप लहानपणापासून चित्रकलेची आवड आहे आणि माझं मन रमतं चित्र काढण्यात मी सगळं असं विसरून जाते की काय माझ्या डोक्याला काय ताण आहे काय नाही आहे पण जेव्हा मी चित्र काढत असते तेव्हा मला एक आतून एक म्हणतो ना आपण आनंद तो मिळतो म्हणून मला आवडतं चित्र काढायला म्हणून म मी काढत असते आणि माझ्या सर्वात जास्त आवडतं चित्रकार म्हणायला गेले तर राजा रविवर्मा म्हणून होते जे इतिहासातील भारताचे सर्वोत्कृष्ट चित्रकार म्हणून ओळखले जातात अजूनही ओळखले जातात आणि तेव्हाही खूप मोठे चित्रकार म्हणून ओळखले जायचे त्यांचे बरेचसे चित्रं मला फार जास्त आवडतात आणि चित्रकला ही अशी कला आहे ना की जी शिकवल्यावरही मला नाही वाटत की ती एकदम असं रेघाटून शिकवली जाईल ते एक आतूनच ती कला असते आणि त्या कलेंनी खरंच खूप एक वेगळाच आनंद मिळतो म्हणून मला चित्र काढायला आवडतं आणि म्हणून मी चित्र नेहमी काढत असते